माझं सादरीकरण सिंगिंगच्या थ्रू गायनाच्या थ्रू हाताच्या मुद्रेने मी शो करते म्हणजे उंच स्वर असला तर हात वरती करायचा आणि छान असं मधुर गीत आहे तर हाताची मुद्राचा पहिला बोट आणि अंगठा त्याला जोडून असे मुद्रा दाखवणं हे गायनाचे वेगवेगळे मुद्रेचे भाग झाले खूप सारे वेगवेगळे असे सुंदर सादरीकरण असायला नको का भाव आपला हाताच्या थ्रू आणि आपल्या एक्सप्रेशन आपण चेहऱ्याचे कसे हावभाव देत आहो त्याच्या थ्रू आपण सांगू शकतो म्हणजे आपले जे समोर बसलेले नागरिक आहे त्यांना बघताना पण छान वाटायला पाहिजे आणि ऐकताला पण मग आपण भावमुद्रा देऊ शकतो आणि चेहऱ्याचे जे भाव आहे त्याच्या थ्रू म्हणजे आपला सूर आणि जे शब्द आहे ते आपल्या चेहऱ्याच्या वाटे सुद्धा आपण लोकांना सांगू शकतो वेगवेगळे एक्सप्रेशन देऊन जसं की एखादं गाणं आहे आपण म्हणत आहो पण आपल्याकडे नागरिक पण बघत आहे तर त्याच्या हिशोबाने आपण आपले हाताची मुद्रा चेहऱ्याचे हावभाव बदलवायचा प्रयत्न करायचा त्याने आपलं सादरीकरण पण सुंदर असं दिसतं सादरीकरण सुंदर दिसतं बघायला पण छान वाटतं आणि मुद्रा असायलाच पाहिजे का आपण नृत्य करत आहो तर भाव महत्त्वाचे आहे आपण गाण्याचे बोल म्हणजे फक्त अॅक्टिंग म्हणून का होईना पण आपण शो करायापुरतं तरी करतोच तर त्याच्यामध्ये भाव असणं मुद्रा देणं ते अट्रॅक्टीव्ह वाटतं त्याच्यामुळे ते करायला पाहिजे ते आपल्याला सुंदर दिसायला आणि शारीरिक मुद्रा द्यायलाच पाहिजे त्यानी बघणार्याला आकर्षण वाटतं